घरात स्वयंपाक करण्यासाठी एल पी जी सिलेंडर वापरताना काही सुरक्षेची खबरदारी घ्यावी लागते उदाहरणार्थ गॅस चालू असतांना आपले कपडे किंवा महिलांचे जर केस मोठे असतील तर ते केस म्हणजे गॅसच्या फार जवळ जाणार नाहीत याची काळजी घेणे किंवा पटकन पेट घेणारे कपडे आपल्या अंगावर नसावेत त्यानंतर फार लांबबाह्यांचे कपडे आपण घातलेले असू नयेत रेग्युलेटर जे गॅसला आपण लावलेलं असतं त्याची नळी जी असते ज्यातून आपल्याला एल पी जी गॅस आपल्या बर्नरपर्यंत येतो ती नळी ताणली जाणार नाही किंवा त्या रेग्युलेटरच्या नळीजवळ फार गरम पदार्थ किंवा त्याला चिकटून ठेवला जाणार नाही गॅसच्या ज्वाळांची झळ त्या नळीला बसणार नाही तसेच एल पी जी सिलेंडर जवळ किंवा आपल्या गॅस आपण जो वापरतो तिथे मोबाईलसारखी वस्तू येणार नाही याची काळजी घेणे लहान मुलांना एल पी जी सिलेंडरपासून लांब खेळ खेळवणे किंवा काही स्फोटक वस्तू असतात जसं की काही गोष्टी घडलेल्या आपण ऐक ऐकत असतो की जे डास मारण्याचे हीटसारखे काही ज्वलनशील पदार्थ आहेत की जे पटकन पेट घेऊ शकतात किंवा फटाके ज्वलनशील आहेत तर तेच गॅस एल पी जी सिलेंडरजवळ न ठेवणे किंवा गॅसचे काम झाल्यानंतर रेग्युलेटरचे खालचे बटण बंद करणे आपण गा बाहेरगावी जात असतांना किंवा रात्री हे बटण बंद करून झोपणे आपल्या रेग्युलेटरच्या बटणाच्या इकडून किंवा न जिथे एल पी जी सिलेंडर जोडलेला असतो तिथून एक विशिष्ट प्रकारचा आवाज किंवा वास येत असेल तर त्याची ताबडतोब सर्व्हिसिंग करून घेणे किंवा आपल्या रिस्पेक्टेड सेंटरवर तसे कळवणे बर्नरची पडताळणी वेळोवेळी करून घेणे ह्या गोष्टी घरात एल पी जी सिलेंडर वापरतांना सुरक्षेची खबरदारी म्हणून आपण घेऊ शकतो